हां नमस्कार बी एस एने ल का हां ते मोबाईलचं बिल मिळालेलं आहे त्याचं बिल राहिलं होतं त्याचं स्मरणपत्र सुद्धा मिळालेलं आहे पण झालं आहे काय की आम्ही थोडंसं आमचं सामान हलवत होतो आम्ही थोडंसं दुसरीकडं राहायला जातो आहे ते सामान हलवण्यामध्ये बदलामध्ये ना ते पत्र कुठेतरी हरवलं आहे तर त्याची काही सॉफ्टकॉपी मिळू शकेल का नाही म्हणजे हां म्हणजे किती रक्कम आहे तेच लक्षात नाही आहे पैसे भरले तर मग विषय संपला ना पैसे भरण्यासाठीच फक्त हवं आहे ते बाकी काही आम्हाला नको आहे ते म्हणजे आम्हाला काय नोंदी ठेवायला वगैरे नको आहे किंवा आमच्या रेकॉर्डमध्ये ठेवायला नको आहे पण फक्त जरासं ते त्याची नेमकी किंमत किती होती काय होती किती पैसे भरायचे आहे ते लक्षात ठेवायचं आहे नाही काय झालंय मॅडम दरवेळेला व्यवस्थित ठेवलं जातं पण सांगितलं ना की आम्ही जरा सामान हलवलं आणि त्या त्या गडबडीमध्ये ते हरवलं कुठेतरी मिळालं होतं हातात मी ते वाचलं सुद्धा होतं पण फक्त त्या गडबडीमुळे नाहीतर इतर वेळेला त्या व्यवस्थित फाईलमध्ये लावून ठेवलेलं असतं त्यामुळे ते तसं हरवत नाही आणि त्या वेळच्या वेळी भरलं तर बरं होऊन जाईल जरा प्लीज मॅडम बघा ना मदत करा ना प्लीज नाही बाकी नको आहे मला सॉफ्टकॉफी नाही पाठवलीत तरी चालेल मला मला फक्त बिलाची रक्कम किती आहे एवढं जरी तुम्ही सांगू शकलात न तुम्ही चेक करून तरी मला चालू शकेल आत्ता जरी फोनवर जरी सांगितलंत तरी चालू शकेल मला हां हां फक्त बिल किती आहे बिल किती भरायचं आहे एवढंच मला हवं आहे मग बाकीचं सगळे डिटेल्स आहेत ते आता फिड आहे फक्त याच महिन्याचा त्या बिलाची पावती हरवलेली आहे हां फक्त या महिन्याच्या बिल किती आलेलं आहे मोबाईलचं बिल तेवढं मला फक्त सांगितलं तर चालू शकेल हां ओके करते होल्ड करते प्लीज सांगा मॅम

हां माझं नाव माधुरी जोशी हा बी एस एने लचं कार्ड आहे हा पोस्टपेड हां नंबर आहे नव्वद एकोणपन्नास शून्य बासष्ट चारशे आठ नव्वद एकोणपन्नास शून्य बासष्ट सहा दोन चारशे आठ

हां हां हां चालेल ओके दोन हजार पस्तीस काय हां ठीक आहे थँक्यू मॅम खूप मोठ्ठं काम केलंत थँक्यू सो मच अच्छा